तर माझ्याकडे रॉयल एन्फिल्ड थंडर थंडरबर्ड एक्स थ्री फिफ्टी ही बाईक आहे मला माझ्या बाईकवर खूप प्रेम आय तर मी त्याची देखभाल तर म्हणजे कधी त्याच्यात काही कमी सोडत नाही आणि माझ्या बाईकचा रंग पांढरा आहे आणि जेव्हा मी तिला स्वच्छ करतो तेव्हा मी एक सोप वॉटरचा यूज करतो आणि एक डब्ल्यू डी फॉर्टी म्हणून एक सोल्यूशन येतं त्याचा यूज करतो त्याने चेन लुब्रिकेशन वगैरे होऊन जातंच चांगलं आणि वेळपत्रक म्हणजे जसं मला जेव्हा गरज वाटली तेव्हा मी करून टाकत असतो माझं बाईकचं मेंटेनन्स पण असं नाही की खूप खु ज कधी असं झालं की दोन आठवडे मी बाईक मेंटेनन्स नाही केलं म्हणजे माझं ते रेग्युलर असतं की मी एक आठवडा दीड आठवड्यामध्ये कधी ना कधी वेळ काढून मला बाईकचं मेंटेनन्स करायचंच आहे आणि कारण की बाईकला मेंटेन्सची गरज असतेच ती पडल्या पडल्या अशी खराब होऊन जाते म्हणून मेंटेनन्स करणं खूप गरजेचं आहे